हां मोहन तुला वजन वाढवण्यासाठी एक फार्मोला सांगतो आपल्या गावातला काय कर आपल्या गावात मस्त केळी आता केळीचं सीजन आहे की नाही मस्त पिकलेले केळं आहे मस्त रोज केळं खायचे आणि आता लग्नाचं सीजन आहे मस्त लग्नात मस्त गोड पदार्थ जेवढे जास्त खाते न तेवढे खायचे ऑटोमेटिक वजन वाढेल